हो हो परूळे त्या साईडला मीन्स

हो आता एअ एअरपोर्टला आहे चिपी एअरपोर्टला लाईक मला एवढं माहिती नाही पण तुम्ही जरा गाईड केलं असतं तर झालं असतं

हो मी ऐकलं आहे ते चालेल हो ती फेमस आहे मी रीलवर बघितलेली ती हो ट्रेकिंग हायकिंग काय काय तरी आहे ओके ठीक आहे आणि रेडीचा गणपती प्लीज कवर होऊ शकतं का ते ठीक आहे मी कोंडुरा म्हणून ऐकलं आहे ओके तुम्ही मला ते कोको शंभालाचा प्र कॉन्टॅक नंबर आणि देऊ शकता का

नाही नाही थँक्यू ओके थँक्यू